आमच्या एरियामध्ये एक हॉस्पिटल आहे एच एम ओ हॉस्पिटल म्हणून असं तर त्या हॉस्पिटलमध्ये निधी हा जो विषय आहे हा आलेला एका खाजगी कंपनीकडनं आणि खाजगी म्हणजे ते बोलू शकतात की ते बिझनेसमेन लोकं आहेत त्या लोकांनी ते फंडिंग केलेलं हॉस्पिटलला आणि आमचा एक मित्र ज्याला कॅन्सर झालेला त्याला घेऊन आम्ही त्याच ह्यांच्याकडे गेलेलो त्याच माणसांकडे गेलेलो निधीसाठी तर त्यावेळी आम्हाला त्यांनी नकार दिला आणि बोलला की तुम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करा आम्ही ह्या हॉस्पिटलला निधी देतो दरवर्षी तर तुम्ही तिथे आमचं नाव घेऊन जा तर आम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला कळण्या म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं की तिकडे असं काही सुविधा नाही आहे तरी आम्ही परत त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं झालं आहे तर काय पर्याय काय याचा तर त्यांनी आम्हाला इकडे तिकडच्या गोष्टी सांगितल्या पण काही व्यवस्थित मार्ग नाही भेटला आम्हाला मग कधीकधी असा विचार करतो की आपण ज्या गवर्मेंट हॉस्पिटलला जातो तिथे जे काही आपल्याला भेटतं आणि एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन जे भेटतं आपल्याला म्हणजे या टोटल दोन्ही सर्विस वेगळ्या वेगळ्या असतात गोरमेंटमकडे सगळं ऑथाॅरिटी आणि इक्विप्मेंट वगेरे सगळं औषधे चांगल्या क्वॉलिटीचे आहेत पण ती वापरण्याची किवा लोकांवरती त्यांचा वापर करून त्यांना हे करायचं फील करायचं हे होत नाही पण तेच आपण खाजगीमध्ये गेल्यावरती ही लोकं त्याच्याच मागे लागतात की हे करून घ्या ते करून घ्या असं करा तसं करा पण ह्याचे पैसे जे मोजावे लागतात ते सर्वसामान्य माणसाच्या हातात नसतात गव्हरमेंट हॉस्पिटलमध्ये हे सगळं आहे पण तिथे वशिलाबाजी किवा ओळख तुमची गरजेची त्याच्याशिवाय तुम्ही जर आहात आतमध्ये लाईनीत उभे तर सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ कधी होईल किवा जो संध्याकाळी वॉर्ड बॉय येऊन सांगू शकतो की आता उद्या सकाळी या पण हेच तुम्हाला खाजगीमध्ये असं होणार नाही खाजगीमध्ये गेलं तर जास्तीत जास्त तुमचे दोन ते तीन तास जातील त्याच्यावरती जाणार नाही आणि ही आजची वास्तु परिस्थिती ए कुठलीही सरकार असू दे किंवा ही किंवा ती परिस्थिती काही बदलणारी नाही